हॅलो अग मी अर्चना बोलते आहे मला बाहेर फिरण्यासाठी जायचं आहे काश्मीरला राजस्थान अशा ठिकाणी जायचं होतं तर मला त्यासाठी रेल्वे प्रवासासंबंधी माहिती पाहिजे होती त्यासाठी वेगळे चार्जेस आहेत का किंवा ऑनलाईन तिकीट बुकिंग होते का रिजर्वेशन होते का याबद्दलची सगळी माहिती मला पाहिजे होती ती तुला माहिती असेल तर प्लीज मला पाठव ना